अरे काय यार काल गावात एक माणूस आला होता भांड्यावाला कुकर मिक्सर हे सर्व सामान घेऊन आला होता तर मिक्सर घेतलं यार मी पण काय एकदम म्हणजे बेकारच वस्तू एक दिवस चालला आणि दुसऱ्या दिवशी बंद पडला सांगायच्या वेळेस असं सांगत होता ते माणूस जसं काय एक वर्ष दोन वर्ष आरामशीर चालणार आहे असं वाटलं यार की पाहायला चांगला आहे आणि किंमतसुद्धा खूपच कमी सांगितली त्याने पण काही नाही रे खूप म्हणजे खूपच बेकार एकच दिवस चालला आणि दुसऱ्या दिवशी कसं काय बंद पडला माहीतच नाही मला तर वाटत आहे त्या मिक्सरमध्ये डुब्लिकेटच वस्तू लावलेल्या होत्या की काय